हां सर बोला ना

हां हां उपाय ना सर जिम लावा तुम्हाला पर्सनल ट्रेनर घ्यावा लागेल प्रेसंट्रेशनमध्ये तुम्हाला सगळे प्रोडक्ट वगैरे येतं तुम्हाला शेक वगैरे पण घ्यावं लागेल कमी करण्यासाठी व्यायाम पण करायला लागेल तुम्हाला डेलीला वन आवर तरी वन ते टू आवरर्स जिमला द्यावं लागेल डेलीला सर तुम्हाला किती दिवसामध्ये वजन कमी करायचं असं काय अंदाज तुमचा दोन महिन्यामध्ये होईल सर तुमचं वजन कमी आ तसं वर्कआउट सर र तुम्ही जिमला या ना जिमला सगळे प्रॉडक्ट आहे वर्कआउट सिस्टम आहेत मशीन्स तर सगळं तुम्ही पाहून जा तुम्हाला कसं काय वाटतं आहे ते डेलीला वन आवर तरी तुम्हाला जिमला द्या लागेल जिम वगैरे तर सर तुम्ही घरी पण करू शकता योगासन वगैरे असं पण करू शकता तुम्ही डेलीला रनिंग वगैरे पुश अप

तुम्ही एकदा जिमला येऊन जा ट्रेनर घेऊन जा तुम्ही तुमची काय पेमेंटची इश्यू असेल काय आं महिन्याला सहाशे रुपय आहेत सर मंथली सा सिक्स हंड्रेड रुपीज मंथ आहे सहाशे रोज तुम्हाला एक घंटा घेऊ शकता आणि तुम्हाला जर का कंपल्सरी सिक्स थ्री मंथचं पॅकेज लावायचं असेल तर तुम्हाला सर ते पडेल दीड हजार रुपये ते अठराशे रपयात जातं आहे तिथे तीनशे रुपये कमी करून दीड हजारामध्ये तुम्हाला पडेल तीन महिन्याचे पॅकेज प्लस सहा महिन्याचे पॅकेज तुम्हाला जाईल अडीच हजाराला हां फरक पडणार ना सर पावडर वगैरे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जर का वजन वाढवायचं तर पावडर घेऊ शकता वजन कमी करण्यासाठी पावडर आहे पण ती तुमची इच्छा ब तुम्हाला घ्यायचं ना घ्यायचं चालतं